आम्ही गोळा केलेल्या तिकिटापैकी नाण्यांपैकी नि दगडांपैकी जे जे तिकीटे आमच्याकडे होती त्यावर शेतकऱ्याचं चित्र होतं त्याच्या हातात आलेली कणसं धरलेलं शिवाय गांधीजींचं चित्र असलेलं शिवाय किल्ल्याचं चित्र असलेलं आपल्या भारताचा नकाशा असलेले आणि वेगवेगळ्या प्रकारची नाणी त्याच्यामध्ये पण एक पैसा काय डब्बू पैसा दहा पै पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे त्यानंतर पन्नास पैसे एक रुपया अशी वेगवेगळी नाणी होती दगडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याचे आकार वेगळे त्याचे रंग वेगळे काही पाणीदार दगडं होते काही काळसर दगड होते आणि त्याचं सौंदर्य जमा करताना आम्हाला कळत होतं त्याचं मूल्य आमच्यासाठी अनमोल आहे